मला पेंटिंग करायला खूप आवडते आणि आमच्या परिसरात पेंटिंगचे खूप दुकानं आहेत ज्यात मी केव्हाही जाऊन साहित्य घेऊ शकते मला आणि मला त्याच्यावर जर मी खूप सामान घेतला पेंटिंगचा चित्रकले संबंधित तर मला त्याच्यावर विशेष प्रकारचे सवलतही दिले जाते त्याला आपण डिस्काउंट असे म्हणतात त्याच्याने ते आपल्याला जर कोणत्याही सामग्री घेताना त्याच्यावर सवलत मिळाली तर आपण नक्कीच त्या दुकानात परत जाणार आणि परत आपण सामान घेणार आणि आपल्याला आपण जर एक गोष्ट हे दहा रुपयात घेत असेल आणि ती आपल्याला तिथे आठ रुपयात मिळत असेल तर आपण साहजिक दुसरी पण घेऊ म्हणजे आपल्याला त्याच्यात चार रुपयेचा फायदा होईल जिथे आपल्याला माणसाला फायदा मिळतो माणूस तिथं आवर्जून जातोच आणि आमच्या परिसरात असे भरपूर प्रकारचेे दुकानं आहेत की त्याच्यात सवलत मिळते